हा आत्या काय म्हणत आहे झाली झाली दिवाळी गडबड झाली आता आवराआवरी चालू आहे तुमचं काय चालू आहे होय काय कुठं निघाला आहात हां जमेल की म्हणजे जाऊ शकतो आपण पण मग शक्यतो बाहेर जाण्यापेक्षा कोल्हापूर इथलंच काहीतरी जवळ जवळचं बघूयात का कारण आपल्या इथली पण डेव्हलपमेंट खूप व्हायला लागली आता चालेल ना चालेल मग मंजिरीला रविवारी मग तुम्हाला रविवार चालणार आहे सगळ्यांना चालेल ना ऑफिसला हां आम्हाला पण रविवारी सुट्टी असते म्हणजे मग ते हां चालेल की पन्हाळ्याला पण आहो खूप हे आलं आहे हल्ली म्हणजे फिरायला वगैरे पण छान झालं आहे आणि आत्ता थंडी असल्यामुळं जरा सकाळचं वातावरण पण छान असणार डोंगरावर जायला हां हां पन्हाळ्यावरनं जो ज्योतिबा पण करू बरं बरं तसंच करू त चालेल चालेल चालेल चालेल हो हो ज्योतिबा करून मग हां रविवारचं दर्शन कितपत होईल काय माहीत नाही पण निदान मंदिर तरी

चालेल चालेल आणि मग

ओके ठीक चालेल चालेल न्यू पालेसला अहो हल्ली मग तिथं पण हे खूप छान झालं आहे म्हणजे प्राणी पक्षी वगैरे पण किंवा मोर वगैरे भरपूर दिसतात हरणं हे म्हणजे प्राण्यांचं हे पण खूप छान म्युझियमची वेळ नऊ दहाला सुरू होतं आहे वाटतं फक्त तिकीट काढून मग हे करून जाता येईल म्हणजे मग तिथे एक थोडा वेळ जाईल आपला आरामात मग तिथून पाहिजे तर मग आपण ह्याला जाऊ शकतो मग जवळच्या जवळ म्हटला तर वाडी आहे किंवा इकडं मग खिद्रापूर किंवा म्हणजे जवळ जवळचं मग तसं केलं तर दुपारपर्यंत आपण वाडीत हे होऊ शकतो जाऊ शकतो आरामात मग

छान वाटतं बरोबर रंकाळा अहो रंकाळ्यात किती सुंदर हां लाईट खूप छान केले आहेत परवाच बघायला छान वाटतं आहे तिथं पण जाऊ शकतो तेच मुलांना मजा येते तेच आहे निरजाला पण आवडेल जरासं पाण्यात इथं गेलं की नी बोटिंगमध्ये वगैरे मुलांना आवडतं आहे जरासं तसं करू शकतो मग हां म्हणजे संध्याकाळचं खाणं असंच काहीतरी लाईट ठेऊया भेळ वगैरे म्हणजे ह्याच्यातलं काहीतरी खाऊ म्हणजे मग चालतं आहे हां चालतं आहे की संध्याकाळचं कात्यायनीला चालतं आहे का शांतता असेल ना नाहीतर मग आधी कात्यायनी करू हां मग तसं करूया तेमलाई करून कात्यायनीला जाऊ म्हणजे कात्यायनीचा कसं उजेडात पण जरासं आतल्या साईडला आहे त्यामुळं लवकर बाहेर आलेलं बरं हां त्यामुळं मग इकडं येऊ आणि मग कोल्हापुरात आल्यावर अंबाबाईचं दर्शन घेऊन मग रंकाळ्यावर येऊ चालतं आहे की मग आपण आणि कळंबाच्या इथलं धब हे चालू आहे आपला आप ते सांडपाण्यासारखं आहे काय बरं बरं बरं बरं

मग आपण असंच मग ते कळंब्याच्या ह्याला जाऊया अंबाबाईला खेळायला जरासं होईल चांगलं आहे चालेल चालेल तसं करूयात म्हणजे मग तिथून मग रंकाळ्यावर लास्टचा रंकाळा येऊ म्हणजे मग आपल्याला पण घरी जायला सोपं पडेल चालतं आहे चालतं आहे बाकी तुमचं आवरलं चालू आहे

तुम्ही ये इथं येणारच आहे ना आंबाई टेंकला ओके चालेल चालेल मग

चालेल चालेल मी काकूना पण विचारते वरती काका कू पण येत आहेत का म्हणजे मग आपण सगळेजण मिळून जाऊ शकतो हां चालेल चालेल ओके हां भेटूयात हो हो अच्छा बाय हां